भारताचा इतिहास खूप जुना आहे देशाला स्वातंत्र्य मिळाल्याने देशाचे स्वरूप पालटले मला विचाराल तर मला अभिमानास्पद ऐतिहासिक क्षण असा होता की ज्या वेळेला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्य चळवळीतील मला आवडणाऱ्या काही नेत्यांची नावे लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस त्यानंतर वीर सावरकर हे आहेत